भारतातील महत्त्वाचे सण पुढीलप्रमाणे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला हा गणतंत्र दिवस म्हणून मानल्या जातो आहे यामध्ये भारताचं म् लोकशाहीचं संविधान हे पारित केलेलं होतं त्याला मंजुरी दिलेली होती म्हणून हा सव्वीस जानेवारी हा तुम्हाला पूर्ण भारतभर हा साजरा केला जातो आहे दुसरं सण आहे फेबुर्वारीमधील स् एकोणीस फेबुर्वारी शिवजयंती यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी गेली जाते गावोगावी खेडोपाडी या शिवजयंतीचं खूपखूप महत्त्व आहे महाराजांनी जे काही च् जनतेसाठी केलेलं आहे त्याचा उजाळा म्हणून प्रत्येक जयंतीला लोक एकत्र येऊन महाराजांना वंदन करतात पुढील आहे गुढीपाडवा गुढीपाडव्यामध्ये जे